पंडीतजी माझा एक प्रॉब्लेम आहे माझ्या म्हणजे शिक्षण एम टेकपर्यंत झालेलं आहे आणि माझी एक समस्या आहे की मला अजूनपर्यंत काही जॉब उपलब्ध नाही त्याच्यावर मला काही उपाय सुचवा पत्रिका तर नाही बन पत्रिका तर नाही बनलेली आहे माझा जन्म हा तर काय काय लागेल त्याच्यासाठी तुम्हाला हा तसा तसा माझा जन्म कामठीला झाला होता आणि माझी जन्माची तारीख आहे चौदा आक्टोंबर रात्री स शुक्रवार या दिवशी रात्री साडेआठ वाजता मग त्याच्यावर कसं काय निवारण कराव लागेल त्याचं मला जाब का मिळत नाही मला जाब मिळत नाही न त्याच्यावर काही उपाय सुचवा पैसे किती लागणार बापरे एवढे पैसे घेता का तर एवढा खर्च लागतो तुम्हाला अजून काय काय लागणार तुम्हाला

केव्हा पाठवू पत्रिका मग तुम्ही किती किती दिवसांनी सांगाल तुम्ही आणि मग त्या सम माझ्या समस्येचे निवारण तुम्ही करू शकाल का अच्छा मला जॉब वगैरे मिळा लागेल का मग माझे मला मग जॉब मिळेल का तुम्ही जे पूजा वगैरे कराल निश्चितच निश्चितच मिळेल ना निश्चितच मिळेल ना जॉब चला चला ठीक आहे